मला एल जीचं रिफ्रिजरेटर हवं आहे तर एल जीचा रिफ्रिजरेटर मराठी एजेन्सीसमध्ये रेफ्रेजर्शर्सचा मॉडेल स्टॉकमधे उपलब्ध आहे का हे कृपया डिवाइसला विनंती आहे की त्यांनी हे सांगावे कारण मला नवीन रेफ्रेजरेटर घ्यायचा आहे आणि तो ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे का हे बघायचे आहे